हॅलो सर मला प्रवासासाठी माझं जे आहे लसीकरण प्रमाणपत्र ते मला अपलोड करायचं आहे त्यासाठी काही डिजिटल पद्धतीनुसार काही अपलोडेड होतात का म्हणजे जसं की आपण स्कॅन करून वगैरे आपण अपलोड करू शकतो का किंवा मग जसं की मला ते पाठवायचं आहे प्रवासासाठी आणि ते खरंच खूप आवश्यक आहे तर तुम्ही स्कॅनर करून कुठेतरी अपलोड करू शकतो का आपण म्हणजे आता ती माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या तर आपण कुठल्या पद्धतीनुसार काढू शकतो का आणि त्याची मला खरंच नितांत गरज आहे तर अपलोड करण्यासाठी असं एखादं साधन आहे का जे जेणेकरून आपण ते माझ्या मोबाईलमध्ये नेहमीसाठी सेव्ह करू शकतो वगैरे काही अशा पद्धतीचं काही आहे का सर तर मला त्याबद्दल थोडं कळवा आणि मला त्याची नितांत गरज आहे आणि ते माझ्यासाठी खरंच खूप उपयोगाचं आहे आणि मला ते अपलोड केल्याशिवाय माझा प्रवास पुढचा माझा पुढचा प्रवास होणार नाही आणि माझं जे महत्त्वाचं काम आहे ते थांबेल जसं डिजिटल करण्यासाठी आपल्याकडे स्कॅनरव्यतिरिक्त काही असेल तर ते सुचवा किंवा मग आपण स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स आपण एका ठिकाणी आणण्यासाठी आणण्यासाठी एखादं काही सॉफ्टवेअर वगैरे आहे का ते सांगा मला खरं तर स्कॅनरचा वापर करता येत नाही आणि ते स्कॅन कसं करायचं तेही माहिती नाही आणि माझ्याकडे त्याची एक झेरॉक्स कॉपी आहे ते झेरॉक्स कॉपी वापरून आपण अपलोड करू शकतो का जसं की म्हणजे जेरॉक्स कॉपी आपण स्कॅन करून आपण ते कुठेतरी अपलोड करण्याची काही पद्धती असेल तर ते त्याबद्दल मला तुम्ही सुचवाल